हो मला लेखनाच्या सवयी पाळायला आवडते कारण की मला वाटते की आपली दैनंदिनी असो किंवा गृहपाठ गृहक्रमाची वही असो ती मला सुंदर आणि अतिशय सुरेख शब्दात लिहीलेलीच आवडते तुम्ही जेव्हाही तुमच्या गृहपाठाची गृहपाठाची वही उघडवून बघतात आणि त्यात लिहिलेला अर्थ कदाचित तुम्हाला समजत नसेल तर त्याचा उपयोग नसतो पण जर तेच तुम्ही अतिशय सुंदर आणि नियमांचं पालन करून ज्या सुंदरपणे जर लिहिलेलं असेल तर ते वाचता यावं वाचकालाही बरे वाटते आणि वाचायलाही छान वाटते किंवा ते वहीकडे बघितल्यानंतरच आपल्याला प्रसन्न असं वाटतं आणि आतून अभ्यास करण्याची एक इच्छा निर्माण होते हे असं मला वाटतं म्हणून मी नेहमीच माझ्या लेखनावर बऱ्याचप्रमाणे लक्ष देत असते आणि मी म् एका मराठी शाळेतून शिकलेली आहे मग आमच्या शाळेमध्ये व्याकरणावर खूप जास्त प्रमाणात भर दिला जायचा लेखन लिहीत असताना नेहमी वाक्याला वाक्यातला उकार वेलांटी अनुस्वार हा खूप महत्त्वाचा असतो हे मला त्याद्वारे समजले जर तुम्ही लिहीत आहात आणि त्यात तुमचा उकार मात्रा काना किंवा अनुस्वार थोडाही चुकला किंवा जराही चूक तुमच्याकडून झाली तर पूर्णपणे त्या शब्दाचा अर्थ बदलतो आणि एका शब्दाचा अर्थ बदलल्याने कदाचित पूर्ण ओळ बदलते पूर्ण ओळी पूर्ण ओळ बदलल्याने कदाचित तुमचं पूर्ण लिखाणावर त्याचा परिणाम दिसून येतो आणि अर्थहीन शब्द किंवा अर्थहीन ते वाक्य होतं याचाही एक परिणाम आपल्या लेखनात होऊ शकतो त्यामुळे आपण आपल्या लेखनाच्या सवयींना सवयींवर लक्ष दिले पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही रोज उठून सकाळी दहा ओळी दै तुमची दैनंदिनी लिहा आणि ती रोज संध्याकाळी आल्यानंतर तपासून पहा तुम्ही त्यातील चुका अनुस्वार वि उकार वेलांटी मात्रा हे तुम्ही करून पाहा तुम तुम्हाला बराच त्याच्यात उपयोग होईल